सोशल मिडीयावर टाकण्यासाठी डान्सिंग तर मी करत नाही कारण की मला स्वतः दुसऱ्यांना दाखवाव वाटत नाही आणि ते आपली प्रायव्हसी न करते प्रायव्हसी अशी आपली मोडते ते बिलकुल चांगलं वाटणार नाही बाकीचे लोक आपल्याला पाहतील ते तसं चांगलं नाही वाटणार आणि तेपण दुसऱ्यांचं ते पहायला ते चांगलं वाटणार आपल्या कारण की त्याच्यावर आपल्याला खूप शिकायला भेटते आणि आपण त्याला पाहून त्याचा अनुसरण करू शकतो आपण त्याला आपल्यासाठी वापरू शकतो तर सोशल मीडियामध्ये जे आपण डान्स पाहतो आता वेगवेगळे ॲप होतात इंस्टाग्राम स्नॅपचॅट यूट्यूब तर त्यांना आपण खूप ज वापरू शकतो त्यातले शॉट्स बघून मोठे व्हिडिओज बघून ते जर टाकत राहिली त्या सोशल मीडिया ॲप्सवर तर ते आपल्यासाठी खूप जास्त कामाला येईल पण आपण जे हा स्वतः खूप जे असतात काहीजणं त्यांनी टाकत नाहीत कधी कधी कारण की ते त्यांच्या खर्चानी पाहिलं तर त्यांना खूप म्हणजे असं चांगलं वाटणार नाही आणि किंवा त्यांचे मित्र पाहतील त्यांना चांगलं वाटणार नाही असं कोणत्या अकॅडमीमध्ये जाऊन खूपजणं स्टे ग्रुपमध्ये त्यांनी तसं करू शकतात सोलोमध्ये खूप जणं टाकणार नाहीत मी तर असं याला नाहीच म्हणत कारण की मला चांगल्या आवडणार ते बाकीचे तेव्हा बघतील तेव्हा मी स्वतःमध्ये करेन